माझा आवडता ऋतू हा हिवाळा आहे कारण हिवाळा हा असा आहे की सगळ्यांच्या तब्येती वगैरे छान राहतात सकाळी कोवळं ऊन असते ते आपण उन्हामधे जाऊन बसू शकतो त्याही उन्हामधे बसल्यामुळे कसं आपल्याला डी न् सीव जीवनसत्व मिळते आणि हिवाळ्यामधे कसं आपण जेवढं जेवण वगैरे छान बनलेलं असलं की खूप भूकसुद्धा जास्त लागते जेवण खूप चांगलं जाते आणिय हिवाळ्यात कसं डिकाचे लाडू वगैरे करतात सर्वांना डिकाचे लाडू हा पदार्थ खूप चांगला आहे सगळ्यांना आवडतो आणि आवडीने खातात विशेष म्हणजे आणि अंगी लागतं आपण जे डिकाचे लाडू वगैरे जे बनवून जे खातो ते अंगी लागतात सगळ्यांच्या तब्येती छान राहतात् सगळ्यांना उ म्हणजे ऊन म्हणजे असते उन्हामधे सुद्धा गेलं की छान वाटते आणि थंडी वाजत नाही काही नाही दुपारच्या वेळेला हिवाळा असा आहे की आपण सकाळ सकाळी समजा फिर फिरायला वगैरे कधी गेलो तरी कोवळं ऊन्ह जे असते ते कोवळं ऊनसुद्धा असं घ्यावंसं वाटतंय कोवळं ऊन्ह अंगावरती चहा वगैरे चहा गरम गरम चहा वगैरे छान गोड लागतो आपल्याला त्या वेळेला आवडीने घेतात चहा थंड पदार्थ तर खाऊ शकत नाही आपण हिवाळ्यामधे कारण हिवाळा असा आहे आरखी तब्येती म्हणजे दवाखान्यामधे जायचं काम नाही पडत स्वयंपाक वगैरेही चांगला आपण बनवू शकतो आणि आवडीने सुद्धा खाऊ शकतो त्या वेळेला म्हणजे पाणीसुद्धा प्यायचं काम नाही पडत जास्ती पाणी पण पिल्या जात नाहिये इतकं पाणी पण जात नाही आपल्याकडे जेवण खूप जाते अ तब्येती छान राहतात स्ट्रॉन्ग होतात सगळ्याच्या तब्येती